स्वयंपाकघर हा सगळ्यांसाठीच जिव्हाळ्याचा विषय असतो पण ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाकघरच त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि रोज सगळ्यांसाठी स्वयंपाकघरात वेगवेगळ्या पदार्थ बनवताना अनेक भांड्यांचा उपयोग केला जातो जसं की आपण रोजच कढई तवा पातेली या सगळ्या भांड्यांचा उपयोग करतो कढईसारख्या भांड्यांचा उपयोग आपण भाज्या वगैरे करण्यासाठी करतो पातेल्यांमधे आपण दूध गरम करतो किंवा बासुंदी करू शकतो तव्याचा उपयोग आपण पोळ्या पराठे करण्यासाठी करतो त्याचप्रमाणे खाण्यासाठी आपण ताट वाट्या पाणी पिण्यासाठी ग्लास याचा उपयोग करतो आणि प्रत्येकच भांडं स्वयंपाकघरात असलेलं डब्यांपासून हे नक्कीच त्या स्वयंपाकाच्या कामासाठी उपयोगात येत असतं आणि त्या भांड्यांची सगळ्यात चांगल्या प्रकारची निगा घेतली जाते आणि त्या त्यामुळे सगळेच भांडे स्वयंपाकघरातले हे महत्वाचे आहेत